हॅलो हां अस्मिता ताई बोलत आहेत का बरं ताई मला की नाही माझ्याकडे लग्न आहे लग्नाचा कार्यक्रम तर मला त्याच्यासाठी जास्त अमाऊंटमध्ये की नाही जास्त क्वांटिटीमध्ये मला भाजीचं हवं होतं तर तुमच्याकडे आज भाजीचं आलेलं आहे का ठीक आहे तर मला जे आहे भाजीमध्ये मला वांगे लागतील एक बारा किलो वांगे लागतील त्यानंतर मला टमाटर लागतील दहा किलो बटाटा जो आहे बटाटा मला पाच किलो लागणार आणि आपल्याकडे शिमला मिरची असेल ना तर शिमला मिरची ती मला लागेल चार किलो

हां हां तर मला जो आहे ना आता मी जे तुम्हाला सांगितलं आहे हे चार ॲटम काढून ठेवा आणि याच्या व्यतिरिक्त बीन्स असेल ना आपल्याकडे फरसबीनच्या शेंगा तर त्या पण मला एक चार किलो लागतील त्या पण काढा तर हे कसे किलो दिलेलं आहे चाळीस रुपये किलो आणि वांगे कसे किलो दिलेले आहे अच्छा हां हां ठीक आहे चालेल तर हे तुम्ही काढून ठेऊन द्या याचं टोटल अमाऊंट किती होणार ठीक आहे चालेल तर मग मी तुमच्या शॉपमध्ये येऊन मी पी सामान पिकप करते ठीक आहे हां हां तुम्ही काढून ठेऊन द्या मी शॉपमध्ये दुपारी येते एक वाजता आणि सामान पिकप करते आणि जो पेमेंट आहे तो पण मी तुम्हाला तिथे आल्यावरतीच देते चालेल ना हां हां ओके ठीक आहे थँक्यू